मला गॅससाठी अप्लाय करायचं आहे गॅस घ्यायची आहे मला मी इथे एज्युकेशनसाठी आलेली आहे मला गॅस अवेलेबल पाहिजे आहे रूमवर गॅस नाही आहे मला तर मला गॅस घ्यायची आहे तर माझा पत्ता आहे सिंधी रेल्वे विठ्ठल मंदिरजवळ वार्ड नंबर नऊ इथे मला गॅस ॲव्हेलेबल करायची आहे मला घरपोच आणून द्याल की गॅस यासाठी मला अप्लाय करायचं आहे गॅसचे गॅसचे डिमांड भरून मी गॅस घ्यायची आहे मला मी इथे शिक्षणासाठी आलेली आहे मला गॅसची गरज आहे गॅस पाहिजे आहे आम्ही रूमवर दोन तीन मुली राहतो त्यासाठी आम्हाला स्वयंपाक करायचा असतो तर आम्हाला सकाळी सोय इथे सोयी उपलब्ध नाही आहे त्यामुळे आम्हाला इथे सोय करून द्या द्यावी लागेल तुम्हाला आम्ही पत्ता देऊ त्या पत्त्यावर आम्हाला आणून द्यायची आहे